हां बोला मॅडम हो मी उबर कॅबवरून बोलत आहे तुम्ही बोला हां बोला ना हो हो आलं आहे

हो ना आमच्या महाराष्ट्र्मध्ये पहिले सर्वप्रथम कोराडी मंदिर आहे तिथे देवीमाताचं मंदिर आहे दुर्गामाता त्याच्यानंतर जालन्यात बुदवारी आहे तिथून शंकरजीचं आहे शंकरजीची पिंड आहे अडीच पिंड आहे त्याच्यानंतर साईमंदिर आहे वर्धा रोडचं आणि त्याच्यानंतर आहे तुम्हाला जर अजून बाहेर जायचं असेल तर अजून त्याच्या अगोदर आहे रोडवर नाही का वाटं रिंगवड रींगरोडवर आहे एक मंदिर स्वामीनारायण मंदिर हां स्वामीनारायण मंदिर पण खूप मस्त आहे हां आणि तिथे श लायटिंग शो पण आहे लायटिंग शो पाहण्यात खूप मस्त आहे ते तेही आहे अजून याच्यात आहे आहे नागपुरातच आहे आणि त्याच्याबाहेर आहे तुम्हाला शेगावला जाऊ शकता शेगावमध्ये गजानन महाराजचं मंदिर आहे अजून त्या समोर शिर्डीला साईमंदिर आहे शनी शन शनी शिंगणापूर पण आहे अजून चंद्रपूरवर कालीमाता मंदिर आहे मं मुंबईमधून मर महालक्ष्मी मंदिर आहे सिद्धिविनायक मंदिर आहे

हां ना मी कधी पण तुम्ही कधी चालतं त्याचं सांगा मॅडम मग तसं आपण निघू

हां ठीक आहे ना तुम्ही मला कॉल करा मी त्या वेळेला हजर राहीन हां ठीक आहे ना मॅडम सांगा

ठीक आहे तुम्ही मला कॉल करा सकाळी म्हणजे मी तिथे त्या ॲड्रेसवर रेडी होऊन जाईन ठीक आहे ठीक आहे मॅडम